पक्षी माकड आणि उंदीर हे पिकाचे भरपूर नुकसान करतात आता त्यांच्यापासून आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे तर प्रथम मुद्दा की आपण पक्ष्यांचा तर पक्ष्यांपासून जर आपल्या पिकाचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला एक दिवस निरीक्षण करावं लागेल की पक्षी कोणत्या वेळेस नेमके येतात पक्षी दिवसभर तुमच्या शेतात येत नाही हां आणि ज्यावेळेस पक्षी येईल त्यावेळेस आपण काही वाजवून ते पक्षी पडवून लावू शकतो आणि हो आपण जर त्यावेळेस उपलब्ध नसलो शेतात काही कारणास्तव बाहेर गेलो तर तर काही मार्केटमध्ये जे यंत्रं मिळतात जे आवाज करतात वाजतात त्यामुळे पक्षी निघून जाते आणि काही असे फळावर लावण्यासाठी कवर मिळतात ते कवर जर लावले आपण तर पक्ष्यापासून आपल्या फळांचं नुकस आपलं नुकसान होण्यापासून टाळता येते आणि रक्षण होते आता राहिलं माकडं माकड हे जवळपास शेतात असलेल्या उंच झाडावर बसलेले असतात आणि तिथून ठराविक वेळेवर आजूबाजूला पाहतात कोणी आहे नाही आहे आणि ती आपल्या पिकावर हल्ला करतात आणि आपली पिकाचं नुकसान करतात तर माकडांना पळवून लावण्यासाठी पण आपण ते वाजणारं यंत्र लावू शकतो पण काही माकडं इतके हुशार असतात की ती यंत्रं बा कोणी माणूस नाही वाजवत आहे ते स्वतः वाजवतं आहे असं म्हणून ते पिकावर हल्ला करतात त्यांच्यासाठी काही मोठ्या आवाजात जे फटाके असतात ते वापरून आपण माकडांपासून त्याचं रक्षण आपल्या पिकाचं करू शकतो आणि आता उंदीराचं आहे तर उंदीर हा असा प्राणी आहे की जो फक्त रात्री तुमच्या पिकाचा नुकसान करतो दिवसा नाही करत सहसा म्हणून उंदरासाठी आपण काही औषधं वापरून त्याचं नियंत्रण करू शकतो आणि आपल्या पिकाचं आपण रक्षण करू शकतो आणि उंदरांना डायरेक्ट औषध लावून न देता पहिले साधं खाद्य टाकावं लागतं आणि ते खाल्लं तर दुसऱ्या दिवशी ते औषधाचं खाद्य टाकायचं आणि ते खाऊन उंदरापासून तुमची कायमची सुटका होऊ शकते